कला ज्ञान विज्ञान मानवी ज्ञानाच्या दोन अत्यंत प्रभावशाली शाखा आहेत दोघे कसं मानवी जीवनांचे विविध पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करतात कला मानवी भावना सौंदर्य संस्कृती याचे प्रतिबिंब आहे तर विज्ञान ही वस्तुनिष्ठ आहे ती निरीक्षणावर अवलंबून असते प्रयोगावर अवलंबून असते विश्लेषणावर अवलंबून असते या दोघात निसर्गदत्त परिसंवाद आहे यामध्ये कसं लेखनाची भूमिका महत्त्वाची असते स्पष्टीकरणात्मक व सर्जनमधील अशी असते लेखन हेच ते माध्यम आहे जे कलात्मक आणि विज्ञान यामधील पूल बोलते म्हणजे पुलाचं काम करते ती कलावंतांचे काय आत्मअनुभव भावना आणि सृजनशील कल्पना जर सामान्य माणसापर्यंत पोहोचायचे असतील तर लेखन आवश्यक आहे त्याचप्रमाणे नै वैज्ञानिक शोध सिद्धांत निष्कर्ष ही केवळ प्रयोग शाळेत न राहता समाजाच्या उपयोगात यावे यासाठी लेखनाची गरज भासते अशा रीतीने लेखन हे दोघांमध्ये एक संवादात्मक सेतू उभारतो म्हणजे सेतू उभारते आता कधीकधी काय होते की विज्ञानावर आधारित कल्पना कलात्मक लेखनातून समोर येतात उदाहरणार्थ विज्ञान कथा हे एक असे साहित्य प्रकार आहेत ज्यामध्ये विज्ञानिक संकल्पनाच्या आधार घेऊन कल्पनेचे अद्भुत्त विश्वच निर्माण केले जाते जसं जूल्स वर्न एच वी वेल्स यासारख्या लेखना लेखकांनी विज्ञान कल्पनाच्या प्रभावी उपयोग करून कलात्मक लेखन केले आहे आता ते काय विज्ञान लेखन हे फक्त कोरडे आकडे सुत्रे सिद्धांत यापुरतीच मर्यादित न ठेवता जर त्या कलात्मक लेखनाची शैली आली तर ते अधिक प्रभावी व समाजयोगी बनते उदाहरणार्थ वैज्ञानिक माहिती सांगणारे लेख ले ब्लॉक्स वगैरे असतात माहितीपट असतात डॉक्युमेंट्स वगैरे अशा प्रभावी रंजक व्हावेत यासाठी लेखनात साहित्यिक सुंदर आवश्यक ठरते शिक्षणामध्ये लेखन हे प्रमुख साधन आहे विज्ञान शिकवण्याची पाठ्यपुस्तकात लेखक प्रयोगाचे वर्णन विष्लणाच्या शब्दांकन हे सगळे लेखनाचे प्रकार आहेत दुसरीकडे चित्रकला संगीत नाट्य चित्रपट या कलाक्षेत्रामध्ये देखील स्क्रिप्ट लेखन समीक्षण लेखन आणि नोंदणी रसग्रहण या या सागळ्या माध्यमातून लेखनकार्य होत असते म्हणजे लेखन ही खूप महत्त्वाची बाब आहे कारण ते जेव्हा जेव्हा लिहिण्यात येते तर वर्ष वर्ष ती टिकून राहते जसं सायन्सचे प्रयोग प्रयोग आहेत हे प्रयोग नेहमी टिकून असतात अलीकडे नवीन सलक संकल्पना उदयास येते आहे कलावंत विज्ञानी एकत्र येऊन प्र प्रकल्प करत आहेत जसे की ते डिजिटल आर्ट आहे बायो आर्ट आहे सायबर आर्ट्स आहेत इत्यादी प्रकल्पाची दस्तऐवजी सादरीकरण व मूल्यांकन हे लेखनाच्या माध्यमातून शक्य होते अशा प्रकारच्या प्रकल्पात लेखनाला स संशोधात्मक व सर्जनात्मक महत्त्व असते आजच्या डिजिटल युगात लेखनाची रूपे बदलली आहेत आता कसं ब्लॉक आहेत ईबुक्स आहे सोशल मीडिया पेट्स आहेत जसं विडिओ आहे विडिओ स्क्रिप्ट आजकाल खूप चालू आहे पॅडकॉस्ट स्क्रिप्ट आहे या सर्व स्वरूपातून लेखनाची उपस्थिती आहेच त्यामुळे कलात्मक विचार आणि वैज्ञानिक माहिती हा एक व्यापक वाचक वर्गापर्यंत पोचणे शक्य झाले आहे स्वानंद यामध्ये कसं आहे की किरकिरेसारखे लेखक ज्यांनी विज्ञानावर आधारित नाटक लिहिलेले आहे एम एफ राव यासारख्या वैज्ञानिकांनी विज्ञान लेखन करून ते सामान्य लोकांपर्यंत पोचवलं आहे